आमच्याकडं सगळ्यात मोठा उद्योग म्हणजे फळांचा आणि फुलांचा आमचं सगळं घर त्याच्यावरच चालत असते आम् म्हणजे मी एकदा असा विचार केला होता की हे करून बघावं आणि केलं तर त्याच्यामध्ये आम्हाला इतकं मोठं प्रॉफिट होते की सोडून द्या आम्ही त्याच्याच भरवशावर आहे आमचं घर त्याच ह्याच्याच भरवशावर चालते माझे वडीलसुद्धा तेच काम करते माझा भाऊसुद्धा तेच काम करते आणि आमच्या घरी हा सगळ्यात मोठा बिझनेस आहे आमचे फळं फुलं हे बाहेरसुद्धा खूप दूरपर्यंत जातात आणि म्हणजे लोकांना आवडते आमचे याच्यात म्हणजे असे बाहेरचे लोकंसुद्धा येऊन बघतात आमचं म्हणजे काम कसं चालू आहे का चालू आहे काही फ्रोड तर नाही आहे ना असं म्हणजे काही कमी काही करत नाही आहे नं हे सुद्धा लोकं येऊन बघतात मग आमचं काम हे खूप चांगलं आहे लोकांना आवडते लोकं खूप चांगल्याने घेऊन जातात आमच्या इकडे सीतापळ जाम पपई केळी आणि गुलाबाचे फुलं झेंडूचे फुलं हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकले जाते आम्ही हा कमसे हा उद्योग कमसे कम चार पाच वर्षापासून करत आहे आणि आम्हाला एवढा प्रॉफिट झाला याच्यामध्ये की सोडून द्या पहिल्या वर्षी आम्हाला नफा झाला पण नंतर आम्हाला तोटाच झालेला आहे आम्हाला याच्यामध्ये म्हणजे असा विचार येतच नाही की हा उद्योग सोडून आम्ही दुसरा उद्योग करावा बा फुलं फुलांमध्ये तर आम्हाला प्रॉफिट होतेच होते पण आम्हाला फळांमध्ये इतका जास्त होत प्रॉफिट होते की सोडून द्या